आमच्या भागामध्ये जवळपास पाचशे डॉक्टर असतील आणि नर्स असतील हजारच्या जवळपास जसं एम्सला वगैरे असतील शंभर दिडशे डॉक्टर आणि एलेक्सिसला असतील काही डॉक्टर्स असतील दोनशेच्या जवळपास वगैरे आणि नर्सच्या ट्रेनिंग करिता जसं मेओला डागा मेडिकल्स आणि एम्सला पण त्याची ट्रेनिंग दिले जाते जसे मोठमोठे सर्जनची पण ट्रेनिंग तिथे होत असते आणि डेंटिस्टस पण असतात जसे वेगवेगळे रोगतज्ञ असतात त्याच्यामध्ये स त्या वेगवेगळे जसं कॅन्सर आहे त्याच्यावर वेगळं आहे वेगळे संस्था वेगळे नर्सेस असतात आणि मेडिकलला पण नर्शिंगचं ट्रेनिंग चांगल्या प्रकारे दिले असते जसं उच्च आणि डॉक्टर्स पण तिथे तज्ञ डॉक्टर्स आहेत मेडिकलला आणि मेहोला पण